वेगळ्या भाषेतल वेगळ्या भाषेतून ट्रान्सलेशन करून समोरच्याशी संवाद साधण्याचं मला फार कमी वेळा अनुभव आला आणि कदाचित मला अशा ॲपचं कधी कामंही नाही पडलं त्यामुळे मी माझं ह्या विषयावरती मत नोंदवू शकत नाही